सध्या आपल्या भारतामध्ये खूप जंगलतोड झाल्यामुळे तीनही ऋतूंमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा याच्यामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे सावली मेन म्हणजे चाऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि जनावरांसाठी जी सावली लागते किंवा जे पाणी लागते याचीसुद्धा समस्या निर्माण झालेली आहे आणि विशेष म्हणजे जी मानव जात आहे आणि जनावरंसुद्धा जे आहेत त्यांच्याही ऋतुमान बदलल्यामुळे त्यांच्या ज्या शारीरिक तक्रारी आहेत यासुद्धा सुरू झालेल्या आहेत कारण ते बदलल्यामुळे सगळं बदलल्यामुळे ऋतूचक्रच बदलल्यामुळे शरीराचा जो त्रास आहे किंवा तब्येतीची जी कम्प्लेंट्स आहेत त्या निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे आवश्यक झालेलं आहे जर का आपली भारत देश किंवा आपलं पूर्ण जग आपली पृथ्वी जर का आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल चांगली ठेवायची असेल तर झाडं जगवणं आणि झाडं वाढवणं हे आवश्यक आहे